सर मी आर्यन गजानन धनावडे बोलत आहे तुम्ही आयोजित केलेलं फिटनेस चॅलेंजमध्ये मी सहभागी इच्छित आहोत तर आजच्या जीवनात व्यायाम हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे त्यानुसार मीही असा विचार केला आहे की आम्ही एक फि फिटनेस चॅलेंजमध्ये मी सहभागी होऊ आणि शरीर शरीर तंदुरुस्त ठेवू मग त्यासाठी त्यासाठी तुमचे व्यायामशाळेतील नितीनियम थोडी ठ त्याबद्दल थोडी माहिती मिळेल का म्हणजे तुमच्या तुमच्या व्यायामशाळेची वेळ व्यायामशाळेची तुमची फी किती आहे असं थोडंफार मग त्यामध्ये तुमचे पर्सनल ट्रेनर भेटतील का आम्हाला त्यानुसार आम्ही आ आता माझ्या माझ्या अंग अंगाच्या माझ्या बॉडीनुसार मी कोणता हार घेतला पाहिजे त्यात मी आता आहारामध्ये काही बदल केले पाहिजेत का जिम आता मी फ्या व्यायामशाळा ला सुरवात केली तर कोणकोणते आहार रोजच्या जीवनात मी घेऊ शकतो तर फिट तर या दृष्टिकोनातून मी चॅलेंज स्वीकार करत आहे आणि फिट आणि तंदुरुस्त राहण्याचा हा मार्ग मी निवडला आहे अर्ज कसा करू

अर्ज कसा करू